हॅलो हां हां मॅडम बोला नं

मी केलं मॅडम

मी सगळं साफ केलं मॅडम मॅडम मी आता सुट्टीवर आहे उद्या मी करेन साफ हो ना मॅडम मी आ आता नंतर करून करून घिऊ का उद्या करून घेईन मग हां ठीक